माझ्या शहरात रॉयल एनफिल्ड या गाडीचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो रॉयल एनफिल्ड ही गाडी भारतीय बनावटीची असून त्या गाडीमध्ये खूप चांगले म्हणजे खूप चांगले फीचर्स अवे्लेबल होतात आणि ती गाडी मोठ्या प्रमाणात वापरण्याचं कारण असं की ती गाडी खूप टिकाऊ आहे खूप लांबच्या प्रवासासाठी आपण त्या गाडीला त्या गाडीचा वापर करू शकतो आणि त्यानंतर ती गाडी ही आपण मोठ्या प्रमाणात वापरतो त्यामुळेच त्या गाडीला भारतात खूप जास्त प्रमाणात वापरले जात जाते मी त्या गाडीने दोनशे ते अडीचशे किलोमीटरचा प्रवास हा हा एका हप्त्यामध्ये पूर्ण करतो आणि त्या मागचे कारण असे की मला माझ्या ऑफिसच्या कामाने खूप लांब जावे लागते त्यानंतर जे ज तेलपाण्याची जी सुविधा आहे ही माझ्या शहरातच उपलब्ध होते माझे शहर हे खूप समृद्ध शहर असल्याकारणाने तेलपाणी गाडीचे सद्द ऑईल वगैरे हे सर्व एकाच ठिकाणी होऊन जाते आणि त्या गाडीला घेऊन मी खूप म्हणजे आनंदी आहे मला कुठल्याही प्रकारचं त्या गाडीत कमीपणा असा वाटत नाही आणि लोकांचं जे रिॲक्शन आहे लोकांच्या जे बघण्याची हे आहे त्या गाडीला खूप म्हणजे लोक बघतात आणि त्याच कारणाने मला ती आवडते त्या गाडीची बैठक एकदम चांगली आणि तेच आपले श्रेयस मोटर्स म्हणून आहे ते त्या गाडीचं संपूर्ण माझ्या शहरात वितरण करत असतात आणि तेलपाण्याची काही गरज नाही आहे ती तेल पाणी मला सहजासहजी माझ्या शहरात अव उपलब्ध होऊन जाते आणि गाडीसाठी विमा त्यानंतर इतर गोष्टीसुद्धा हे माझ्या शहरातच उपलब्ध होतात